राईट करण्यासाठी आवडता माझा बोर्ड म्हणजे लाकडाचा बोर्ड आहे कारण कारण तो स स्वस्त आहे स्वस्त आहे आणि टिकाऊ आहे मजबूत सुद्धा आहे तो म्हणजे राईट करण्यासाठी मला तो चांगला आहे आणि तो मला आवडतो म्हणून मी जास्त करून तोच बोर्ड घेतो मजबूत आहे म्हणजे मजबूत सुध्दा आहे पण राईट करण्यासाठी काही त्रास वगैरे तसा होत नाही म्हणून तो बोर्ड मला खूप आवडतो चांगला आहे आणि कसं आहे त्याचं वजन बी चांगलं आहे वजन वजनदार आहे वजनदार असल्यामुळं मग मला तो खूप आवडतो आणि राईट करण्यासाठी तो बोर्ड खूप चांगला आहे